वारली पेंटिंग हे एक महत्त्वाचे आदिवासी लोकलेचा अत्यंतपूर्ण हे पारंपारिक प्रकार आहेत त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील आदिवासी लोकांमुळे खूप महत्त्वाचा त्यांचा हा प्रकार पारंपारिक सण म्हणून साजरा केला जातो ही कला प्रामुख्याने महाराष्ट्रातील डहाणू तलसारी जवार वाडा इत्यादी आदिवासामध्ये वापरली जाते वारली चित्रकलेचा हा इतिहास सुमारे आपल्याला पंचवीस हजारच्या काळापासून मा उप उपयोग उपयोगात आलेला आहे ही कला आपल्याला नैसर्गिक रंग या जीवनशैलीपासून बनवली जाते त्यामध्येेच नैसर्गिक रंग साधे आकार जीवनशैलीचे नाते सांगणारे विशिष्ट वैशिष्ट पूर्ण या हे सगळे वारले पेंटिंगमध्ये आपल्याला वापरता येतात वारले पेंटिंग हे अतिचे सरळ व सोप्या पद्धतीने काढले जाते त्यामध्ये आपल्याला आकृतीचा वापर केला जातो त्यामध्ये वर्तुळे काढले जातात त्रिकोण काढले जातात चौकोण रेषा हातं बिंदू यांचा सगळ्यांचा उपयोग करून हा वारली पेंटिंग तयार केली जाते त्यामध्ये प्राण्यांचे नैसर्गिक प्रकारचे झाडे हा प्राणींचे काही उपयोगाचे पार्ट्स इत्यादी सगळ्या आपल्याला बनवून त्यानुसार आपल्याला वारले पेंटिंग तयार करता येते हे आपल्याला खूप महत्त्वाचे गोष्ट आहे ते आदिवासी लोकी करतात त्यामुळे आपल्याला काय दर्शवतो ह्या त्रिकोण हे धड हे आपल्याला हे आप समाजात सांगू शकतो आपण पारंपारिक वारली पेंटंगमध्ये फक्त क काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा किंवा गेरू हा रंग वापरला जातात त्यामध्येे काडीचा ब्रश कागद पेन वगैरे ह्या सगळ्या चा उपयोग ही केली जात नाहीत त्यामध्ये भाताच्या पिठापासून हे रंग तयार केले जातात रंग हा पांढरा किंवा गेरूसारखा असतो त्यामध्ये मातृदेवता पालघाट वगैरे आपल्याला प्रसंगीत देवपूजा वगैरे हे सगळे आपण कसे बनवू शकतो हे पेंटिंगद्वारे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येते त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही